हां बोलिये कौन बोल रहा है हां बोलिये हां बोला ना होय होय बोला ना सर ॲडमिशन कुठल्या तुमचं ॲडमिशन पाहिजे होतं का अजून ॲडमिशनसाठी काही काही फीज लागत आहेत ती तुम्ही भरू शकता का तरी तुम्हाला तुमच्याकडे किती आस म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये पाच लाख भरणं आवश्यक आहे तुम्ही तेवढं अफोर्ड करू शकता का हो हो तरी तुम्ही किती ऑफोर्ड करू शकता हां सर तेवढं तरी शक्यता चार लाख रुपये होऊ शकत नाहीत तुम्ही काही स्टुडंट लोन घेऊ शकता का काय नाही हो तुम्ही स्टुडंट लोन घेतलात तर तुम्हाला खूप मदत लागेल होईल पुढच्या याच्या फ्युचरमध्ये तुम्ही ते स्टुडंट लोन हळूहळू हळू करून तुमचे काही एकॅडेमिक पूर्ण झाल्यावरती तुम्ही ते भरू शकता तुम्ही जेव्हा कामाला लागाल तुम्ही ते पूर्ण तुमचे स्टुडंट लोन पूर्ण फेडू शकता समजलं का तुम्ही सर थोडं तरी कमी बोललात तरी पा आमचे मॅक्झिमम फीज आहे सेवन लॅक रुपीज पण आम्ही ऑफोर्ड करू शकतो फाईव्ह लॅकपर्यंत आम्ही मिनिमम करतो ॲज पर पण तुम्ही बोलताय चारपर्यंत ते अधिक कमी झालं म्हणून तुम्हाला विचारलं की आ तुम्ही स्टुडंट लोन घेऊ शकता का स्टुडंट लोननी कसं पो जी पोरं आहेत त्यांना एक माहिती मिळते की बाबा स्टुडंट लोनसारखी ही सुविधा आपल्याकडे मिळते आणि त्याचं आपल्या गव्हर्मेंट पण आपलं स्टुडंट लोन लगेच देता येतात अप्रूवल लगेच मिळतो

होय होय अच्छा होय होय एप्लिकेशन द्यावं लागेल तुम तुमचा तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड बँक बँक पासबुक तुमचं कॉलेजचं जिथे ॲडमिशन ॲडमिशन झालं त्या कॉलेजचं पूर्ण चालेल क करून टाका तुम्ही तुमचं ॲडमिशन आणि तुम्हाला अप्रूवल मिळू शकतं त्याच्यात